हॅलो नमस्कार काका हा मी मघाशी ओला कॅब बुकिंगसाठी तुम्हाला फोन केलेला मी आणि माझ्या मैत्रिणी आहोत आणि आम्हाला ते बोनधेनगरला जायचं होतं हो आम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला मघाशी रेल्वेस्टेशनवरती यायला सांगितलेलं पण आता काय झालं आहे आम्ही आमचं जरासं बसस्टँडवरती काम होतं म्हणून आम्ही रेल्वेस्टेशनवरून इकडे बसस्टँडवरती आलो आहे हा मग तुम्ही आता रेल्वेस्टेशनवरती येऊ नका डायरेक्ट बसस्टँडवरती आलात तरी चालेल आम्ही तिथं बाहेर थांबलो आहे आमचं काम पण झालेलं आहे आणि तुम्ही लवकर आलात तरी चालेल आता हो आम्ही लोकेशन शेअर करतो तुम्हाला आम्ही म्हणजे तसं आम्ही बसस्टॅण्डच्या बाहेरच आहे तरी तुम्हाला आम्ही लोकेशन शेअर करतो हो हो आणि काका जरा लवकर या आम्हाला ऊन खूप लागत आहे आणि आम्हाला बोनधेनगरला पण का नाही वेळेत पोचायचं आहे हो हो तुमची सेवा फास्ट आहे आम्हाला माहिती आहे आम्ही नेहमीच कॅब बुकिंग करतो हो हो हो हो ठीक आहे काका या लवकर